यापूर्वी अनेक प्रकारचे खेळ मी खेळलेलो आहे जसे की क्रिकेट असेल विट्टीदांडू असेल विट्टीदांडू हा सर्रास खेळला जातो जेणेकरून मुलं ही रनिंगमध्ये तरबेज होतात त्यानंतर मी क्रिकेट खेळलेलो आहे क्रिकेटमध्ये दोन टीम असतात क्रिकेट हा एक असा खेळ आहे मैदानी खेळ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या शारीरिक व्यायाम होतात त्यामुळे मुलं ही सुदृढ राहतात क्रिकेट क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आपले स्किल वापरावे लागतात त्यामुळे बुद्धी ही तरबेज होते क्रिकेट हा फक्त एक खेळ म्हणून नव्हे तर माणसांना एक जीवन जगण्याची ए क कला शिकवतो जेणेकरून माणूस माणसाला आयुष्यामध्ये पुढे जाणेस मदत होते क्रिकेट हा ए असा एक खेळ आहे ज्यामध्ये आपण हरल्यानंतर आपल्याला अपयशही पचवता आलं पाहिजे आणि जिंकल्यानंतर त्या अपयशाचा जास्त उन्माद पण होऊ नये हे पण क्रिकेटमधून शिकता येते क्रिकेट हा खूप तसा पारंपरिक खेळ आहे विदेशी खेळ आहे परंतु त्याची आज संपूर्ण जगामध्ये त्याची पॉप्युलॅरिटी खूप वाढलेली आहे त्यामुळे क्रिकेटचे जसे ज्या ज्या प्रकारचे काही फॉर्मॅट येत आहेत ते एक आकर्षक आकर्षक फॉर्मॅटमुळे लोक त्याकडे जास्त आकर्षित होतात त्यामुळे रेव्हेन्यू पण जास्त कमावला जातो आणि लोकांचाच टाईम प टाईम पण स्पेंड केला जातो त्यानंतर क्रिकेटम मध्ये सांगण्यासारखं असं आहे की क्रिकेट हा मैदानी खेळ असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारच्या फिजिकल ॲक्टिविटी होतात खेळाडू असतात कम्युनिकेशन स्किल वाढतं आपण समोरच्याला एक समोरच्याला क्रिकेटमध्ये आउट करण्यासाठी आपण कशाप्रकारे श्टॅटेजी आखतो आपण प्रॉबॅब्लि प्रॉबॅबल श्टेजवरती जास्त त्या ठिकाणी भर दिला जातो त्यामुळे आपण स्कील आपलं वाढण्यामध्ये मदत होते